हॅलो सर मी सुशांत बोलतो आहे सर हो सर सर गृह कर्जासाठी आम्हाला ही फाईलची मंजुरी पाहिजे अहो सर त्यासाठी ती आयकर परतावा पाहिजे होता हो सर हां हो सर त्यासाठी फोन केला होता सर किती दिवस लागंल त्यासाठी हो सर उद्या किती वाजता येऊ सर अहो सर उदया नाही जमणार परवा येतो सर हो सर एक पाच सहा लाख रुपये कर्ज पाहिजे होतं सर हो सर त्यासाठी ती आयकर परतावा पाहिजे होता हो हो सर येतो सर उद्या हो सर हो सर थँक्यू सर